हॅलो हॅलो बोला हां हां बोल ना हां बोला ना काय कंप्लेंट आहे फ्रॉड कॉल कुठून येतात हां कशासाठी कॉल येत आहेत बँक अकाउंट नंबर वगैरे काय किती वेळा तुम्ही मा हे कॉल आला होता के किती दिवस झालं कॉलिंग का काल आला होता का आज आला आहे तुम्ही ह्याच्या आधी कुठल्या ह्याच्या आधी तुम्ही कुठल्या पोलिस स्टेशनमध्ये कम्प्लेंट केली नव्हती ना आं हां मग कुठून बोलत आहे तुम्ही आं हां तुमचं नाव काय म्हणाला प्रतीक हाके हां बाकी ते काय बोलत होते फ्रॉड कॉलवाले काय ओ टी पी आं मग तुम्ही ओ टी पी काय सांगितला नाही ना आं मग तुम्ही काय त्यांना सांगत होता फोन तुम्ही कट करत होता का त्यांना सांगत होता असं असं काय नंबर अकाऊंट नंबर तुम्ही काय सांगितला आहे ना तुम्हालाच फक्त आलेले का तुमच्या आजूबाजूला कुणाला आलं होते का नाही तुम्हाला फक्त आलेले चालतं आहे कंप्लेट तुमची लिहून घेतो मी कम्प्लेट पण तुम्ही पण काळजी घ्या बाकी कोणाला नं हे आलं तर सांगा मला मी आमचे पोलिस स्टेशन पोलिस स्टेशन आमचं इथंच आहे सांगलीत माझं नाव माझं नाव शुभम माझं नाव शुभम जादव आमचे स्टेशन इथंच आहे सांगलीत विश्रामबागमध्ये हां विश्रामबागमध्ये आणि का अजून काय प्रॉब् अजून काय तुमा प्रॉब्लेम हे आला ना कॉल करू शकत आहे किंवा भेटू शकत आहे तुम्ही विश्रामबागमध्ये पोलिस स्टेशन आहे सांगलीत किंवा मग ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकत आहे माझाचा नंबर आहे मी आं हां कंप्लेट तुम्ही या क स्टेशनला भेटा मला तुमची कंप्लेट मी नोंदवतो सांगतो हवालदाराला सांगतो कंप्लेट हे करा बाकीचं काही नाही नंतर कॉल आला ना सांगा तुमचं फॅमिली ब्रॅगग्राऊंड काय शेतीच करत आहे का म जॉबलाही नाही ना कुठे मग शेतीच करत आहे बं ना नंतर आम नंतर कॉल आला तर सांगा आम्ही तू पोलस स्टेशनमध्ये मला भेटा शुभम जादव म सांगा कुठचे ते विचारा मला आणि भेटा माझ्या केबीनमध्ये येऊन कंप्लेट तुमची नोंदवून घेतो नंतर काय कॉल येणार नाही त्यांच्यावर आम्ही ॲक्शन घेतो

हां चालतं आहे